हेलो हा अच्छा विजेटेबल मार्केटमधून सत्यम बोलतायत का अच्छा अच्छा हा हा अच्छा सत्यम तिथे सोनल आहेत का बरं तिथे त्यांना की नाही मला भाजीपाल्याबद्दल सांगायचं होतं तिथे की नाही आम आमच्याकडे की नाही लग्नाचा कार्यक्रम आहे तर त्यामध्ये त्यासाठी आम्हाला की नाही जास्त क्वांटीटीमध्ये भाज्या पाहिजे आहेत तर तुमच्याकडे आहेत का कुठल्या कुठल्या भाज्या आहे तुमच्याकडे अच्छा

अच्छा तर आपल्याला हे जे आहे हे जास्त बल्कमध्ये हवं आहे वांगे जे आहे एक ते दहा किलो हवे आहेत आपल्याला आलू पाच किलो पाहिजेत टमाटर आपल्याला लागतील पाच किलो शिमला मिरची लागेल आपल्याला चार किलो फुलगोबी लागेल आपल्याला तीन किलो हा आणि बाकीच्या कांदे वगैरे जे आहेत ते लागतील आपल्याला कांदे लागतील एक आठ साधरणतः दहा किलो लागतील आपल्याला आणि हा आणि याच्याव्यतिरिक्त बिन्स आहेत ना आपल्याकडे तरं बीन्स लागतील आपल्याला बिन्स तीन किलो लागतील आपल्याला हा तर सर हा जो आहे हा किती अमाऊंट होणार टोटल

बरं बरं हां ओके चालेल चालेल खूप छान सर आणि बरं सर हे जे आहे हे मला थोड्या लवकरात लवकर द्याल कारण की आमच्याकडे लग्नाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तर आम्हाला ते थोडं पाहिजे हे सामान आणखी हो हो हो उद्या पाहिजे आणि हा सर्व भाजीपाला फ्रेश हवा आहे ओके सर ठीक आहे चालेल हो हो सर यवतमाळमध्ये दरडाळ हा हा माझा जो ऍड्रेस आहे तो आहे रामबाग कॉलनी चार नंबर प्लॉट यवतमाळ ठीक आहे हा ओके तर चालेल थँक्यू